एक एक दोन हजार तेवीस वीस एक दोन हजार तेवीस चार चार दोन हजार तेवीस पाच पाच दोन हजार तेवीस सहा सहा दोन हजार तेवीस